हो भाजी बी भेटल ना आपल्याला कोणत्या हव्या हव्या आहेत आहेत

हां देऊयात की हां हां हां हां हां

अच्छा भेट भेट भेटतील की सर रेट आपण दे देऊयात की कांदा आत्ता चाळीस रुपये किलो आहे सर करे करूयात की आत्ता पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची पण फार नु नु नुकसान वगैरे झालेलं आहे आपण देऊ तुम्हाला डिस्काउंट देऊ शॉट थोडासा अच्छा अच्छा अच्छा करूयात आपण कमी अजून आप खो खो होम डिलिव्हरी करू का आपण न्यायला याल

हो आपल्याला नाही का यायला जमायचं अच्छा अच्छा कॅश ऑनलाईन करणार हे करणार अच्छा अच्छा अच्छा चालेल आज अजून बाकी काय ह हवं आहे

चालेल चालेल

हो करतो करतो अच्छा ओके ओके क करूया सर आपले ऑर्डर आणखी पत्ता कुठला आहे दोनशे चौपन शिवाजीनगर सातारा मग डायरेक्ट को को होम डिलिव्हरीच करू का बरं बरं चालेल बरं बन हाच आपलं लोक लोकेशन आहे ना ओक्के ओके अजून काही न नको ना सर असं म्हणताय का बरं बरं सा हां हो हो सं यो योग्य दर ला ला लावतो

चालेल चालेल सर पाठव हां